आणि माझ्याकडे अगोदर इंटेल कंपनीचा होम थेटर असल्यावर पण त्याचं मी एक्सपीरियन्स घेतल्यानंतर मला काही त्याचं असं काही खास वाटलं नाही त्याच्यामध्ये ना बॅलेन्स होतं ना काहीच आणि आवाज पावरफुल करून पण एक कारक आवाज होता असा आवाज जर म्हटलं म्हणजे डिजिटल नसल्यामुळे मला तो आणि त्याच्यानंतर मी मार्केटमध्ये जर काही विकत घ्यायला गेलो त्याचा पार्ट तर तो खूप एक्सपेन्सिव्ह होतं ते पार्ट महाग असल्यामुळे मी ते घेण्याच्या आणि ते नाकारून टाकलं अन् त्याच्यानंतर मला याच्यतून काही चांगलं वाटलं नसल्यामुळे मी हे जे प्रॉडक्ट आहे हे काहीक दिवसानंतर मी विकूनच टाकलं आणि हे म्हटलं म्हणजे बंदच करून घेतलं हे ओके